हॅलो मी जसनगर हॉटेलव बोलत आहे मी काम मी जे ऑर्डर केलेलं आहे स्विगीवरचं ते माझं घर लांब असल्यामुळे ते गरम राहणार नाही मला असं वाटत आहे तर तुम्ही ते सिल्वर पेपरमध्ये किंवा कंटेनरमध्ये ठेऊन देऊ शकता काय कारण घर दूर असल्यामुळे आणि ट्राफिक इथलं असल्यामुळे जाण्यास आणि वेळ लागतो आणि ते थंड न व्हावं आणि ते जेवण जर थंड झालं तर आणि त्याच्यात आनंद नाही येत तर तुम्ही कृपया त्याला कंटेनरमध्ये किंवा सिल्वर पेपरमध्ये करून व्यवस्थित आणावे आणि ती माझी विनंती आहे तुम्ही आणा आणि बरोबर आणा ज्याच्यावर ट्राफिक असल्यामुळे इथे प्रॉब्लेम पण येऊ शकतो